आमच्या ना जे नातेवाईकाचं मृत्यू झालेला होता त्याच्या त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी मग त्यानी त्याची सर्व माहिती कार्यालयास पुरविली होती तथापि त्या त्यांच्या नोंदणी स्थितीची पुष्टी करण्यासाठी तपासण्याची सूच सूचना केली होती या प्रक्रियेत पुढाकार घेण्याचा प्रस्ताव आणि हे न हे